कपडे धुण्यासाठी साबू किंवा व्हील पावडर वापरतात सदरचे कपडे वाशिंग मशीनद्वारे धुतात त्यामुळे एकाच कुटुंबातील दहा ते बारा सदस्याचे कपडे धुतात व पाणीही कमी लागते सदरचे कपडे हे वॉशिंग मशीनमध्ये सुकवल्यानंतर कमी वेळात वाळते व पंख्याखाली सुद्धा वाळू शकते घरच्याघरी कपडे वाळते जागा सुद्धा लागत नाही कपडे वाळण्यासाठी रॅक सुद्धा मिळते वॉशिंग मशीनमधे कपडे धुतल्यानंतर पावसाळ्यात सुद्धा वाळतात आधुनिक युगात पाण्याशिवाय सुद्धा कपडे धुतात असे करणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे म्हणून अनेक तज्ज्ञांनी पाणी न वापरता कपडे स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे